भारतातील वाहतूक व्यवस्था खूप चांगली आहे रस्ते जर खराब झाले तर ताबडतोब दुरुस्त करतात इथे थुंकू नये असे बोर्ड लावलेले असतात वळणावळणावर ॲरो दाखवले असतात भारतात मेट्रोसिटी होत आहे आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून रस्ता सुशोभित करण्यात येत आहे रस्त्याच्या मधोमध पोली पोलीस वगैरे उभे असतात की इकडे कोणी काही जर रस्त्यावर जर काही ॲक्सिडेंट वगैरे झाले असले तर लोकं तिथे पोलीस लोकं त्यांना मदत लोकांना मदत करतात म्हणून भारतातले थोडे थोडे काहीतरी चांगली व्यवस्था होऊन राहलेली आहे